भारतीय नृत्यामध्ये विविध शैली प्रसिद्ध आहेत ज्यामध्ये भरतनाट्यम कथक कथकली कुचीपुडी मणिपुरी ओडिसी लावणी तारपा नृत्य वारली नृत्य असे विविध प्रकार येतात भारतीय नृत्यातील एक अत्यंत प्रसिद्ध शैली म्हणजे कथक ही शैली उत्तर भारतात प्रचलित आहे तिच्या अदाकारी पदन्यास आणि अभिव्यक्तीसाठी कथक ही शैली प्रसिद्ध आहे या नृत्यशैलीतील एक महान कलाकार म्हणजे पंडित बिर्जू महाराज हे कथ्थकचे जगप्रसिद्ध नर्तक होते त्यांचा जन्म चार फेब्रुवारी एकोणीशे अडतीस रोजी झाला आणि त्यांना कथ्थक नृत्य वारशात मिळालं त्यांचे वडील आणि काका हे देखील मोठे नर्तक होते त्यामुळे बालपणापासूनच त्यांच्यावर कथकचे संस्कार झाले त्यांनी कथकमध्ये नवनवीन प्रयोग केले अभिनय आणि तालामध्ये वेगळेपण आणले त्यांच्या नृत्यातून केवळ नृत्यच नाही तर कथा सांगण्याची एक नवी पद्धत दिसून आली त्यांनी बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली त्यात देवदास बाजीराव मस्तानी आणि विश्वरूपम या चित्रपटांचा समावेश आहे पंडित बिरू बिर्जू महाराज यांना पद्मविभूषण या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं त्यांचं योगदान केवळ भ्र भारतीय नृत्यापुरतं मर्यादित नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक आहे